हॅलो बोला ना मॅडम हो मग कँटीन आहे ना मॅडम बोला की आमचं कँटीन धाराशिवमध्ये आहे मॅडम आमच्याकडे मॅडम भेळ आहे पानीपुरी आहे कचुरी आहे समोसा आहे तुम्हाला जे हवं ते मिळेल मॅडम बोला ना हो गरम गरमच देणार मॅडम तीस रुपयाला एक पर पीस असणार आहे मॅडम तुम्ही जर नाही मॅडम आता सध्या तर रेट तेच चालू आहे ना मॅडम आणि पुन्हा गरम पाहिजे तुम्हाला असं केल्याने फ्रेश माल पाहिजे ना मॅडम नाही घर पोचचा चार्ज नाही आहे मॅडम त्याच्यात म्हणून तर तुम्हाला तीस रुपयाला एक सांगते आहे ना मॅडम मी हो गरम गरमच मिळणार ना मॅडम त्याच्यामुळे तर त्या हो हो हो मॅडम ते तर आहेच की ना आणि आपली क्वालिटी एक नंबर आहे मॅडम त्याच्यामुळेच काही हे नाही मॅडम हो करा ना मॅडम माझ्या दुकानचं नाव अंबिका स्वीट होम आहे मॅडम तुम्ही नाव सेव करून ठेवा वाटल्यास हा म्हणजे मग हो त्याचं चार्ज वेगळे वेगळे तर मॅडम ती तुम्हाला आता काय हवं आहे ते सांगा म्हणजे त्या हिशोबाने सांगाल ना मॅडम मला स्वीटमध्ये मॅडम कलाकंद आहे बर्फी आहे पुन्हा मग पेढे आहे तुम्हाला जे तुमचे करते तुम्ही जे स्वीस करता तुम्ही जे म्हणाल तेच तुम्हाला बनवून मिळेल हो चालेल ना मॅडम हो चालेल मॅडम तुमचा ॲड्रेस सांगताल काय हो चालेल ना मॅडम घर पोचेल तारीख किती प किती तारखेला द्यायचं मॅडम हो चालेल मॅडम भेटून जाईल ना

हो चालेल ना मॅडम हो चालेल हो ठीक हो